पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोनचाळीस चाळीस